आम्ही समजा ग्रामीण भागातले असल्याकारणाने आम्हाला समजा ते तसं तेवढं तंत्रज्ञान ते हे माहिती नाही तेवढं आणि सिरी आणि अलेक्सा हे व्हॉइस कॉलचा अशिस्टंटचा वापर आम्ही आजपर्यंत केला नाही कारण ते ॲपलसारख्या मोबाईल महागड्या मोबाईलमध्ये त्यांचा वापर ते होते आणि ते आम्ही ग्रामीण भागातली परिस्थिती चांगली नसल्यामुळे पैशाचा पैसा नसल्यामुळे आम्ही त्याचा प हे केलेला नाही वापर त्याच्यामुळे आम्ही कोणत्याच कामासाठी ते म्हणजे वापरच केला नाही